कायदेविषयक कागदपत्रे तयार करणे हे कठीण नसते जसं की आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याला सेतूत जावे लागते त्याची काही प्रोसीजर असते ते आपल्याला सेतूवाले काढत असते आणि तसेच तिथून सॉल्व झालं की आपल्याला सेतूमध्ये जावे लागते आणि आपलं व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी काढणं हे थोडं अवघड असते कारण की यामध्ये आपल्याला आपल्या दादाची व्हॅलिडिटी लागत असते आपले आजोबा पणजोबा त्यांच्या पा त्यांच्यापासूनचे डॉक्युमेंट्सला हवे असते